हॅलो हां मॅम तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आल्या होत्या तर कसं वाटलं आमच्या हॉटेलमधंल तुम्हाला जेवण हो आणि फॅसिलिटी कशा वाटल्या तुम्हाला आणि तुम्हाला काही अडचण गेली का तिथं त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आम्ही माफी मा मागू इच्छितो तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट टाईम तुम्ही आला तर आम्ही चांगली सर्विस देऊ तुम्हाला आणखी काही जेवणाबद्दल काही काय म्हटलं मॅडम हो हो हो हो आम्ही सांगू तुम्हाला कॉल कॉल येईल त्याच्यावर तुमचा नंबर जो दिला असेल तो त्या नंबरवर कॉल येईल आम्ही तुम्हाला सांगू आणि जे जेवणाबद्दल काही तुम्हाला काही वाटलं की हां हा हां थँक्यू मॅम अशीच आम्हाला हो प्रतिसाद देत जा तुम्ही आमच्यासाठी आम्ही अजून उत्तम चांगलं जेवण तुमच्यासाठी बनवू तुम्ही नेक्स्ट टाईम याल तुमच्या फ्रेंडला सांगाल तुम्ही हीच आमची अपेक्षा आहे हीच आमची अपेक्षा राहील मॅडम तुमच्याकडून हां आमच्याकडे बड्डे आणखी अजून चांगले जेवण वगैरेचे ऑर्डर पण मिळेल बड्डे केक पण रेडी राहील हं वीस ते पंचवीस लोक उपस्थित राहू शकता मग त्या ठेवलं तर तसे आमचे दोन तीन हॉल आहे लहान मोठे पन्नास लोक पण ठेऊ शकता आणि शंभर लोक पण ठेऊ शकता असे तीन मोठे मोठे हॉ लहान छोटे मोठे हॉल आहे तुम्ही तरी आठ दिवस अगोदर द्यावी लागेल तुम्हाला कारण रजिश्टरसाठी आठ दिवस अगोदर जर दिलं तुम्ही तर आम्ही तुमची उत्तम सोय करू शकेल हो हो तुम्ही सांगा आम्ही तुमची त्याच डेटवर उत्तम सोय करू

हो हो नक्की नक्की सांगा

हां तुम्ही नेक्स्ट टाईम याल्या या हा तुम्ही नेक्स्ट टाईम याल हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद